बँकेबद्दल म्हणजे काही चांगले पण अनुभव आहेत आणि काही वाईट पण अनुभव वाईट अनुभव म्हणजे

सगळं काही फॉर्म वगैरे काय पण असतं त्यांचं ते याच्यामध्ये इंग्लिशमध्ये भरावे लागतात तर ते काही म्हणजे वयस्कर वगैरे असतात जे जे शिकलेले नसतात तर त्यांना म्हणजे आपल्याला हेल्प करावी लागते त्यांना काही जमत नाही आणि कधीकधी बँकेचे कर्मचारी जे असतात तर ते त्यांच्यामध्ये असे नम्रता नसते ते कोणाला पण असं रागात बोलतात वाईट असं बोलतात उद्धट बोलतात म्हणजे आणि कुठला पण असा व्यवहार करायचा असेल तर त्यांचे नीट त्यांनी बोलणारच नाहीत म्हणजे असं असतं की बाबा आम्ही इथले हे आहोत कर्मचारी आहोत आणि तुम्ही फक्त कस्टमर आहात तर ते म्हणजे त्यांचं ऐकलं पाहिजे असं असतं काही काही ठीक काही काही ह्याच्यामध्ये होतं की असं म्हणजे लाईन लावून खूप थांबावं लागतं कधीकधी तिकडं बसायची वगैरे एवढी सोय नसते प्रॉपर आणि ॲट अ टाईम ते लोकं एका जणांनाच घेतात किंवा कधीकधी म्हणजे असं खूप तिथे गर्दी होते म्हणून ते लोकं बोलतात की आज या उद्या या नाही हे म्हणजे प्रॉपर असे आन्सर पण देत नाहीत बँकेचे कर्मचारी की आपण त्याच्यामध्ये सॅटिसफाय होऊ वगैरे त्यामुळे ते असे असे पण आहेत अनुभव म्हणजे थोडेसे वाईट बँकेसोबत व्यवहार करताना त्यांचं म्हणजे अटी वगैरे खूप असतात की बाबा तुम्ही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आम्ही जे सांगतो आहे तुम्ही तेच करा आपण असं नसतं समोरच्याला जर म्हणजे काय असेल गरज वगैरे असेल तर आता कोणाला जास्त रकमेची गरज आहे की त्यांना पैसे पाहिजे आहेत मग ते लोकं बँकवाले बोलतात की नाही आम्ही देऊ शकत नाही असं तसं अरे पण नाही देऊ शकत म्हणजे आता समोरच्याला गरज आहे ना गरजेशिवाय तर कोण उगाच येणार नाही बँकेमध्ये तर त्यांनी म्हणजे थोडं समजून घेतलं पाहिजे बँकवाल्यांनी पण जरा काय म्हणजे चर्चा वगैरे करून चर्चा विनिमय करून जर प्रॉब्लेम सुटत असेल प्रश्नाचं एखादं हे भेटत असेल आपल्याला उत्तर तर मग ते म्हणजे तसं चांगलं होईल असं मला वाटतं खरं बँकवाले पण ठीक आहे माणूसच असतात पण त्यांच्यामध्ये पण थोडंसं म्हणजे रिस्पेक्ट त्यांनी दिला पाहिजे असं उद्धटपणा नाही केला चिडचिड जे पण आहे ना ते क्लिअर सांगितलं पाहिजे की समोरच्या त्या माणसाला ते कळेल आणि ते म्हणजे त्यांचा राग पण येणार नाही समोरच्या व्यक्तीचा अशाप्रकारे त्यांनी केलं पाहिजे म्हणजे त्यांचं वागणुकीमध्ये थोडंसं सुधार सगळेच असे असं बँक कर्मचारी असं असतात असं नाही म्हणत मी पण काहीकाहींचा स्वभाव असतो पटकन राग येतो त्यांना तर ते तसं थोडंसं त्यांनी कंट्रोल ठेवला पाहिजे स्वतःवर